फोटोग्राफी छंद चालू ठेवण्यामागची माझी जी प्रेरणा आहे ती अशा प्रकारची आहे की फोटोमधूनच जे काही आपलं बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंड दिसते किंवा जे आपल्या पूर्वजाचे आपण फोटो काढून ठेवले ती त्यांची प्रथा चालीरीती किंवा ते कसे दिसत होते कसे राहत होते कोणते कपडे घालत होते ही आपल्याला फोटोमधूनच पाहायला मिळते कारण प्रत्यक्ष मिळत नाही आणि सांगून ते सुद्धा समजत नसल्यामुळे फोटोग्राफीमधून जर ते जर पाहिले फोटोतून जर पाहिले तर एकदम आपल्याला त्याची कल्पना करता येते जसे शिवाजी महाराजांची शिवाजी महाराज जरी नाहीत तरी त्यांचे कपडे अजूनही हे फोटो काढून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे व शिवाजी महाराज असे होते हे पेहराव घालत होते किंवा त्यांच्याकडे हा दारूगोळा होता का ही तलवार चालवत होते का ढाल ही चालवत होते अशी अनेक प्रकारे फोटोग्राफीमधून ते त्यांच्या प्रेरणा जोपासण्यासाठी आहेत म्हणून हा माझा छंद आहे फोटोग्राफीचा हा फक्त जी पिढी आहे पिढीतील जे काही मागचं घडलेलं आहे ते जोपासून ठेवण्यासाठी एकदम चांगलं आहे आणि याच माध्यमातून आपण ते जे पूर्वजांची जे आवडीनिवडी जे काय आहेत कसे काय हे नीट ठेवण्यासाठी व्यवस्थित ठेवण्यासाठी हा फोटोग्राफीचा छंद आम्हाला आहे आणि जे मी साताऱ्याला गेलो साताऱ्याचे किंवा चिखलदऱ्याचे जे फोटो पाह्यले त्याच्यापासून मला तीच प्रेरणा मिळाली की आपण फक्त आपल्या जे जीवनातले भूतकाळ आहे भूतकाळाची जी कल्पना आहे ज्या काही आपण केलेली कामे आहेत ते फोटोग्राफीमधून मधूनच आपण ठेवू शकतो म्हणून मला ही एक प्रेरणा मिळाली म्हणून मी हा एक माझा फोटोग्राफीचा छंद ठेवला